तर लहान आहेत पण आम्ही माझा भाऊ माझ्या सारखाच आहे मिळते जुळते आणि लहानपणी शाळेतही जेव्हा होते तर आम्ही गप्पा गोष्टी एका एकत्र बसायचे आणि गप्पा गोष्टी करत बसायचे आणि एकामेकाला पटायचे ते विचार पण माझे भाऊ वेगळे आहेत ते गोरे आहेत आणि आम्ही दोघे भाऊ काळे हाऊ तर आमची चांगलीच मंजे पटते चांगलेच राहतो आम्ही एकमेकासोबत आणि एकत्र बसतो पण एकामेकाचे विचार आम्हाला पटतात भाउभावांचे आणि मजे चारही भाऊ आम्ही चांगलेच राहतो आणि एकत्र जे खाणे पिणे गप्पा गोष्टी आम्ही करतच रहातो